मला माहीत असलेल्या पाच तारखा तर पहिली तारीख म्हणजे पंचवीस अकरा दोन हजार

दुसरी बावीस तीन दोन हजार अठरा तिसरी एकवीस दोन दोन हजार बावीस चौथी वीस बारा दोन हजार एकोणीस पाचवी पंचवीस आठ दोन हजार